काय बोलत नाही

हां बोला आता आपण बेसिक शिकलो आहे तर त्याच्या पुढचं म्हणजे आपण शिकणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य आणायला लागेल म्हणजे ब वही चित्रकलेची वही पेन्सिल टेन बी पेन्सिल ए बी पेन्सिल बारीक टोकवाला केच पेन मार्कर हे सगळं साहित्य आणायला लागेल तर मी तुम्हाला पुढे शिकवणार की चित्र कसं काढायचं बेसिक म्हणजे डिटेलिग्ज कशी करायची हे सगळं शिकवणार बेसिकवर पहिलं ध्यान देऊया आपण कसं शिकायचं बेसिक करायचं चेहरा कसा काढायचा माणसाचा हे सगळं म्हणजे वळणदार सगळी तुम्हाला मी वस्तू शिकवून म्हणजे ड्रॉइंग शिकवणार हां तर तुम्ही हे सगळं साहित्य आणा आपला क्लास आता रोजच्या प्रमाणेच सुरू होणार सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत असं मी तुम्हाला शिकवू शकते म्हणजे हां ते टायमिंग आहे आपलं वॉटर कलर पण आणू शकतात तुम्हाला जसं कम्फटेबल होईल वॉटर कलर खडू कलर केच पेन कलर असं सगळं साहित्य आणू शकता तुम्ही हां तशावर मग तुम्हाला मी शिकवेन नाही एक म्हणजे कमी डार्कवाली आणि एक जास्त डार्कवाली आणायला लागते तर त्याच्याप्रमाणे तो तुम्हाला मी डिटेलिंग शिकवीन त्याच्यामध्ये एक डार्कवाली टेन बी पेन्सिल आणायला लागेल आणि जी ब एक नॉर्मल जी बी पेन्सिल म्हणजे ती एकदम लाइट असते ती पेन्सिल तुम्हाला आणायला लागेल हां तर त्याच्याप्रमाणे मी शिक् एक्झाम आता आपली मग एप्रिलमध्ये पण असू शकते एप्रिलमध्ये मॅ एक्झाम असणार आपली एप्रिल नाही तर जूनमध्ये होऊ शकते एक्झाम जूनमध्ये जास्तकरून हां एक्झाम होते एक्जाम जूनमध्ये असणार तुमची विषय तुम्हाला वेगवेगळे येऊ शकतात अंदाजे म्हणजे फेश्टीवल काढायचं असं वेगवेगळे विषय येऊ शकतात क्लासमध्ये पण होऊ शकतं आणि बे बाहेर पण जाऊ शकतो आपण पार्ल्याला असं अंधेरीला असं वेगवेगळ्या जागेवर होऊ शकतात हां सेंटर लागणार आपलं तुम्हाला जिकडे सेंटर भेटणार तिकडे जाऊन असं चित्रकलाची एक्झाम द्यायला लागेल हां तर तेव्हा या तुम्ही सगळं मी जे साहित्य सांगितलं आहे ते सगळं तुम्ही घेऊन या अशाप्रकारे तुम्हाला मी चांगलं डिटेलिंग शिकवेन चालेल ठीक आहे चल हां या